माझ्या दृष्टीने मी वाशिम शहराचा अभ्यास केला असता माझ्या लक्षात असे आले की वाशिम जिल्ह्यातील जे काही बाकीचे जे शहरं आहेत त्या ठिकाणी तिथले विद्यार्थी हे शाळा किंवा हायस्कूलमध्ये बसने किंवा त्यांच्या खाजगी वाहनाने जातात आणि जे इतर काही विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी रूम करून राहतात आणि पायी पायी त्यांच्या कॉलेज किंवा शाळेपर्यंत जातात आणि त्यांना नियमित बस उपलब्ध आहेत परंतु एखाद्या वेळेस त्यांना उशीर होतो किंवा एखाद्या वेळेस बस लेट येते अशा काही कारणांमुळे त्यांना बस हे मिळत नाही त्याचप्रमाणे वाशिम शहरातील जे प्राथमिक शिक्षण आहे हे उत्तम प्रकारे चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे परंतु जे प्रायव्हेट शाळा निघालेल्या आहेत त्या प्रायव्हेट शाळांमध्ये आपापले जे पा विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात कारण त्या ठिकाणी त्यांना लालूच दाखवली जाते की आमच्या इकडे चांगले शिक्षण मिळते आमच्या इकडे ही सुविधा आहे ती सुविधा आहे अशा प्रकारचे वेगवेगळे लालूच दाखवून त्यांना तिकडे बोलवले जाते त्याचमुळे प्राथमिक शिक्षणावर अडचण आली आहे